स्त्रियांना आजच्या काळामध्ये खूप काही अधिकार दिले कारण की पहिल्याच्या काळामध्ये स्त्रियांना काहीच अधिकार नव्हते त्यांना शिक्षण शि मतलब शिक्षणाला वगैरे काहीच महत्त्व नव्हतं पण शिक्षणाला वगैरे काहीच महत्त्व नव्हतं आणि अजून सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचा हक्क दिला स्त्रियांना शिक्षणाचा हक्क दिला त्या शाळांनी शाळा खोलून दिली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा संविधान भारतात संविधान लिहिली आणि आणि त्या संविधानामध्ये स्त्रियांना अधिकार द्यायचा हे सुद्धा लिहून दिले आणि आम्हाला तर गर्व या गोष्टीचा आहे की भार राष्ट्रीय मग राष्ट्र भारताची राष्ट्रामध्येसुद्धा स्त्रिया आहे आणि स्त्रियांना एवढे हक्क दिले आहे आता तर लाडकी बेटी ते पण आलं आहे मग भारत सरकारने लाडकी बहीण योजना हे सुद्धा निर्माण करून दिली आहे आणि स्त्रियांना खूप काही अधिकार दिले आहेत आताच्या काळामध्ये तर मला तर पुरुषांपेक्षा स्त्रियासमोर दिसतात आणि स्त्रियांना मजे अधिकार दिले आहे आणि स्त्रिया असेच अधिकार पुढे पण देत राहो अशी माझी इच्छा आहे आणि